काही एक दिवसापूर्वी पाणी येत होतं पाण्यामुळे आमची गाडी स्लिप झाली गाडी स्लिप झाल्यामुळे मी माझी सिस्टर आणि माझ्या बहिणीची मुलगी ती आम्ही तिघं जणं पडलो पडल्यामुळे माझ्या बहिणीचा हात फॅक्चर झालेला आहे आम्हाला पण मुका मार लागलेला आहे म्हणजे ते मार लागल्यामुळे आम्हाला चालता पण येत नव्हतं आणि बसता पण येत नव्हतं गाडी पण उचलायला कोणीच नव्हतं शेवटी आम्हाला म्हणजे या आजू बाजुवाल्यांची मदत घ्यावी लागली रस्त्यावर चालणाऱ्या माणसांनी आमची मदत केली गाडी उचलली तिला उचललं आणि आम्ही दु आम्हाला दुकानात वगैरे जाऊन बसवलं तिथे आम्हाला पाणी वगैरे दिलं आमच्या घरच्यांनाही बोलावलं आमच्या घरच्याना बोलावल्यानंतर त्यांना सांगितलं की बा यांना हॉस्पिटलाईज करा यांना हॉस्पिटलमध्ये न्या त्यांचा हात वगैरे दाखवा त्याच्यानंतर मग आम्हाला सोडण्यासाठी ते घरापर्यंत आले घरापर्यंत आल्यानंतर जे म्हणजे माझ्या सु बहिणीच्या मुलीला लागलेलं होतं तिलापण खूप त्रास होत होता म्हणजे अॅक्सिडेन्ट म्हटलं की ते खूपच म्हणजे बेकारच असं झालं होतं ते